अमरावती जिल्ह्यामध्ये अजूनही गणेश उत्सव नवरात्री उत्सव तसेच रामनवमी शिवजयंती असे भरपूर सार सर्व जे सण आहेत किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आहे हे अजूनही त्याच पद्धतीने पा पार पाडले जातात जसे आधी पाडत होते अमरावतीमधील गणपती आझाद ये आझाद न्यू आझाद गणेश उत्सव मंडळ अजूनही खूप अजूनही ते गणपती बसवतात आणि अजूनही त्याच पद्धतीने ते गणपती विसर्जनसुद्धा करतात त्या मंडळाचे गणपती विसर्जन म्हणजे त्या दिवशी पूर्ण अमरावती बंद राहते आधी जसं विसर्जन करायचे आजही ते त्याच पद्धतीनं गणपती विसर्जन करतात तसेच नवरात्रीमध्ये नऊ नऊ दिवससुद्धा अंबादेवीचे मंदिर घरामध्ये भरपूर गर्दी राहते आजही सकाळीच तीन वाजतापासून तर संध्याकाळचे बारा वाजेपर्यंत अंबादेवीचे मंदिर नवरात्रामध्ये चालू नवरात्रामध्ये नऊही दिवस चालू राहते तसेच रामनवमी शिवजयंती काही सामाजिक कार्यक्रम असतात तेही सा सामाजिक काही सांस्कृतिक वगैरे कार्यक्रम असतात तेही आ आजही स अमरावतीमध्ये आधीसारखेच साजरे करतात तसेच हनुमान जयंती बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसं असे भरपूर सगळे स काही सामाजिक काही काही सांस्कृतिक आहे अशा रु सांस्कृतिक आणि सामाजिक रूढी आजही अमरावतीमध्ये साजऱ्या केल्या जातात